जर आपण भारतातील शिक्षणव्यवस्था बघितली तर खूप सारे अशा अडचणी आहेत ज्याच्यात शिक्षक लोक झाले किंवा जे शिक्षक शिक्षक स्वतःशी जे रिलेटेड असले त्यांना बऱ्याचशा गोष्टींना सामोरे जावं लागतं जसं की आता आपण शाळेत बघितलं शाळेच्या लेव्हलला बघितलं तर बरेच पालक आता प्रिफर करतात सी बी एस इ किंवा इंग्लिश मीडियम कॉन्व्हेंट मिडीयमला टाकणं त्यांना त्यांच्या मुलांना सरकारी शाळेत पाठवायचंच नसतं तर त्याच्यामागेही एक कारण आहे आता आजकालची जी सरकार आहे ती अजिबात लक्ष देत नाही शिक्षण शिक्षणाकडे जसं की आपण जर बघितलं सरकारी शाळेत तिथले शिक्षक लोकांना ऐंशी नव्वद हजार असा पगार देतात पण काय अर्थ आहे त्या पगाराला ना तर त्यांना काही शिकवायचं काम पडत ना तर कधी ते शाळेत जात आता जर आपण गेलो एखाद्या सरकारी शाळेत आपण गेलो तर तिथे मुलांना ना तुम्हाला मुलं दिसतील ना तुम्हाला शिक्षक दिसेल शिक्षक असला तर मुलं नसतात मुलं असले तर शिक्षक नसतो आणि जर दोन्हीही असले तरी शिकवत ते काहीच नाहीत त्यांना फक्त तिथे फुकटचा पगार घ्यायचा असतो बस आणि सरकारचंच जास्त करून लक्ष आहे त्यांना स्वतःलाच म्हणजे प्रायव्हटायझेशन करायचं आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मुलांना जास्तीत जास्त तेच वळवतायत मुलांना प्रायव्हेट शाळांकडे कारण की हे जे काही होत आहे सरकारी शाळेंमध्ये जे काही चालू आहे जे काही आव्हाने त्यांना फेस करावे लागतात ते सगळं सरकारमुळेच आहे त्याच्यामुळे ही जी शिक्षणव्यवस्था आहे भारताची ही सुधारली पाहिजे आता तरी कमीत कमी